नमस्कार इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील माझ्या आवडता एक वस्तू मी विकत घेतली आणि जी मला खूप दिवस घ्यायची होती ते म्हणजे स्मार्ट वॉच आता घड्याळ तर आपण वापरतोच पण कुठल्या अर्थानी स्मार्ट तर त्याचा मी अभ्यास केला दुकानांमध्ये आणि मला ज्या महत्त्वाच्या माझ्या गरजा होता त्या गरजांना परिपूर्ण असं मी एक स्मार्ट वॉच घेतलं की ज्यामधे आपल्या मनगटाला ते घड्याळ लावल्यानंतर आपली पल्स अर्थात नाडी ऑक्सिजनची लेवल पातळी आणि हार्ट रेट या सर्व गोष्टी तसंच ब्लड प्रेशर हे काही अंशानी एक आपल्याला अंदाजे दाखवता येऊ शकतं आणि कळू शकतं त्याचप्रमाणे वेळ त्याचप्रमाणे आपल्याला आलेले ईमेल हे देखील तुम्हाला किंवा आलेले एस एम एस हे या स्मार्ट वॉच आणि तुमचा मोबाईल यांच्याशी संलग्न केल्यामुळे एकमेकांना ते दोन्ही पूरक ठरतात आणि हे सर्व केल्यामुळे आपण सभांमधे जरी असलात तरी महत्त्वाचे एस एम एस किंवा महत्त्वाचे संदेश कुठले घ्यायचे आणि कुठले घ्यायचे नाहीत तसेच आलेले कॉल दूरध्वनीवरुन हे पण तुम्हाला त्याच्यातनं ठरवता येतं त्यामुळे खऱ्या अर्थानी हे वॉच नसून स्मार्ट वॉच आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे याचा रिपेरिंग म्हणजे दुरुस्तीचा खर्च नगण्य असतो कारण हे अद्यावत तंत्रज्ञानातनं बनवलेलं आहे आणि त्याचे छोटेसे सेल असतात त्यामुळे त्याचं वजनही कमी आहे आणि वॉटरप्रूफ म्हणजे पाणी त्याला लागलं तरी देखील त्याची काही नुकसान होत नाही असं सर्मसमावेशक गुणधर्माने भरलेलं हे स्मार्ट वॉच मी घेतलं आहे याचा मला आनंद आहे या स्मार्ट वॉच घेतल्यामुळे कदाचित थोडं बहुत असंही वाटायला लागलं की मी एक स्मार्ट ग्राहकही आहे धन्यवाद